हा हॅलो

अच्छा कशाबद्दल हो न नेमकं कशासाठी

अच्छा दहावी पास पासिंग झालेल्या परशेंटेज किती आहे अच्छा मग काय करायचंय आहे पुढे इंजिनिअरींगसाठी इंजिनिअरींगसाठी दोन चार कॉलेजेस आहेत अकोल्यामध्ये चांगले तिथं जाऊन पहिले त्यांची फी वगैरे पाहून घ्यायची किती आहे काय तर इंजिनिअरींगसाठी सब्जेक्ट कोणते घ्यायचे मॅथ्स अच्छा तर ढवले कॉलेज आहे एस ए कॉ नाही सॉरी सायन्स कॉलेज आहे आर एल टी शिवाजी कॉलेज आहे आणि आपलं समर्थ कॉलेज आहे तर ह्याच्यापैकी काही जे आहेत दोन तीन भेटी घेऊन यायच्या पहिले पाहून यायचं त्याची फी वगैरे किती आहे तर तर नंतर मग ऍडमिशन घ्यायची सांगू शिवाजी शिवाजी कॉलेज चांगलं आहे फी वगैरे पाहून यायची तिथं फी वगैरे काही जास्त नसेल म्हणा दहा बारा हजार रुपये असेल फी फक्त कॉलेजची फी आणि कॉम्पुटर सायन्स वगैरे घेतलं तर मग फी वीस हजार जाईल पैसे काही फी वगैरे भरून द्यायची ऍडमिशन करून घ्यायची स्कॉलरशिप फॉर्म फी वगैरे नाही नाही नाही डेली करण्याची गरज नाही आता ही काही ट्युशन वगैरे लावून घ्यायच्या असतील तर लावून घ्यायच्या आता

प्रॅक्टिकल सबमिट करावाच लागते प्रॅक्टिकल सांग प्रॅक्टिकली जाण सर्व काही येते तुम्हाला प्रॅक्टिकलच करावं लागेल ठीक आहे आणि राहणं कुठे आहे

ठीक आहे मग काही हरकत नाही एक शिवाजी कॉलेज वगैरे पाहून घ्या आणि समर्थ कॉलेज आहे ते पाहून घ्या ठीक आहे आणि काही प्रॉब्लेम असला तर मला फोन लावायचं